राज्यातील सरकार बदललं की सरकारची भूमिकाही बदलत असते वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सरकार हा लोकांचा विचार करून लोकांसाठी काही कामं करत असतात लोकांना लोकांसाठी सेवासुविधा तयार करणे तसंच रस्त्यांची कामं झाली आहे किंवा आरोग्याच्या बाबतीत चालली आहेत तर अशाप्रकारचे वेगवेगळी कामे जी आहेत लोकांसाठी करत असते